अच्छा अच्छा कोणत्या शाळेत होते ते आधी होता का अच्छा तर वय काय असेल तरी हो हो मी सांगते मी तुम्हाला सांगते तिसरीला आहे का तर त्याची टी सी बरं बरं त्याची टी सी त्याची टी सी त्या त्या शाळेतून काढून घ्या आणि बाकीचं सगळे त्याचं डॉक्युमेंट जन्म जन्मपत्रिका वगैरे वगैरे त्या गोष्टी सगळं लागतील आणि जे बेसिक डॉक्युमेंट आहे ते आण सोबत आणि होऊन जाईल आपलं ॲडमिशन तुम्हाला आधी बोनस भरावं लागेल तुम्हाला आधी बोनस द्यावं लागेल समथिंग पन्नास पन्नास हजार असं तिसरीसाठी आणि पूर्ण वर्षाभराची जर तुम्ही फुल पेमेंट केलं तर तुम्हाला पडे तुम्हाला दोनपर्यंत होऊन जाईल आणि इफ जर तुम्ही इंस्टॉलमेंट्समध्ये देत असाल तर तुमची दोन लाख चाळीस हजार ॲडमिशनला तुम्ही सकाळी नऊच्या नंतर नऊ ते अकराच्या येऊ शकता चालेल आणि हो हो मुलांना घेऊन या त्यांची एक ॲपटीट्यूड टेस्ट होईल एक माहिती स चाचणी होईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांचा हे क अजून काही विचारायचं आहे तुम्हाला हो हो मी तुम्हाला मी त तुम्ही मला ईमेल ॲड्रेस पाठवून द्या मी तुम्हाला पाठवून दे ॲडमिशनची आता फी जूननंतर ॲडमिशन संपणार आहे तर तुम्ही त्या अगोदर कधीही करू शक धन्यवाद